हां बोला ना हो लोनसाठी अप्लाय केला होता तर त्याच्यासाठी अडीच लाख तीन लाखापर्यंत पाहिजे होतं ते कपड्यांचा उद्योग करायचा तर त्याच्यासाठी लागतं आहे नाही नवीन चालू करायचं होतं त्याच्यासाठी पाहिजे

हो हो हां मोठं हे डेटोर्पिटमध्ये टाकायचं होतं हां हां हां नाही नाही काढलेलं नाही नाही तरी किती पर्यंत मिळू शकते लोन वगैरे मग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

ओके

ओके चालेल ना करते मी सेंड

ठीक आहे ना चालेल ना ओके ओके चालेल हां हां बोला अकोला मोठी उमराई हां हां ते मेन याच्यामध्ये येते ना त्याच्यामुळं

नाही फर्स्ट टाइम करत आहे ना त्याच्यामुळं

ठीक आहे चालेल